नाही मी तर जशीच्या तशी तर नाही करत पण समोरच्याचं टेस्ट कसा आहे त्याच्या त्याला कसं आवडेल त्याप्रमाणे मी बनवते जसं आता तिथं लिहिलं आहे कोणत्या रेसिपीमध्ये की एक चम्मच तिखट टाका पण आमच्या घरी कसं आहे थोडंसं तिखट जास्त खाते तर मी जास्त टाकते तिथं लिहिलं आहे की लसूण टाका कापून टाका तर मी कापून नाही टाकत मी पेस्ट बनवून घेते लसणाची कारण की असं आहे आमच्या घरी की लसूणचे तुकडे ना तोंडात आले तर कोणी पण खात नाही जसं आता मी दाल तडका बनवत आहे तर त्याच्यामध्ये रेसिपीजमध्ये दिलं आहे की तीन तीन मिरच्या टाका आणि लसूण कापून टाका कांदे चिरून टाका टमाटर चिरून टाका तर मी काय करते जसं दोन तिथं टमाटर दिले आहेत तर मी टाकेल तीन तीन टमाटर टाकते लसूण तिथे मोठे मोठे आहेत तर मी कसे छोटे छोटे कापून टाकते तर मी समोरच्या व्यक्तीला ज्या टेस्ट आवडते तशाप्रकारे बनवते पूर्ण रेसिपीच्या याच्यावर नाही चालत